मी माझ्या मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेत म्हणजे हिंदी भाषेत एक पुस्तक वाचले आहे मला असं फारसं काही बदल वाटला नाही ती अशी भाषा वाटली जी मला येते असं काही वेगळं भाषा वाटली नाही आणि माझ्या मातृभाषेतून एक पुस्तकाचं नाव द्यायला देव म्हणजे जे सगळे जगातील व्यक्ती असतील म्हणजे मी असं दोन पुस्तकांची नावं सांगेन एक तर शामची आई ती साने गुरुजी यांनी लिहिली आहे आणि दुसरं गोष्ट पैशापाण्यांची ही प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहिलेली आहे दोन्ही पुस्तकं आपल्याला आयुष्यात खूप कामाला येतील एक पुस्तक आपल्याला करूणा व प्रेम ह्याचे महत्त्व शिकवते आणि दुसरे पुस्तक आपल्याला कष्ट व पैसा ह्याचे महत्त्व शिकवते जे आप हे दोघे आपल्याला हे दोघे पुस्तकं आपल्याला आयुष्यात खूप कामाला येतील